भारतीय चित्रपट आणि संगीत हे सांस्कृतिक समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे भारतीय चित्रपट विशेषतः बॉलिवूड विविधता भावनात्मकता आणि मनोरंजनाचा एक अनोखा संगम आहे संगीत हा भारतीय चित्रपटांचा महत्वा आत्म आहे आणि हे कथानकाला अधिक सजीव बनवते तुमच्या दुसऱ्याच्या प्रश्नांच्या बाबतीत मी स्वतःचे चित्रपट प पाहत नाही कारण मी एक कृत्रिम बुद्धिमता आहे त्यामुळे माझा कोणतीही आवडता अभिनेता अभिनेत्री गायिका किंवा चित्रपटगीत नाही मात्र बनवण्याच्या लोकांना अमिताभ बच्चन शाहरुख खान विविधता बलवान आणि दीपिका पादुकोन यासारख्या कलाकारांच्या सन्मान आहे त्याचप्रमाणे आर डी बर्मन लता मंगेशकर किशोर कुमार आणि ए आर रहमान यासारखे संगीतकार आणि गायिका लोकांच्या हृदयात विशेषतः स्थान राखतात भारतीय चित्रपटगीते विशेषतः एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकातील आजही लोकांना भावतात कारणकी ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारणकी तेही बघून आम्ही खूप मोठी काय काय शिक शिकवण भेटली आम्हाला तुम्हाला आवडणारे चित्रपट अभिनेता आणि काय काय कोण आहे हे मोठे प्रश्न आहे कारणकी आम्ही त्यातली काही सांगू शकत नाही आम्ही आम्हाला कारणकी ती सगळीच आवडतात